अलीकडे खूप साऱ्या ॲप्स आता सध्या वापरल्या जातात त्यामध्ये यूटूब आहे इंस्टाग्राम आहे स्नॅपचॅट आहे जसे इत्यादी असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे ज्यावर आपण खूप ॲक्टिव्ह असतो यामध्ये तरुण पिढी खूप ॲक्टिव असते जवळपास खूप मुले याचा वापर करतात रील बघण्यासाठी मॅसेजिंग मेसेजेस करण्यासाठी इत्यादी आजकाल जर स्मार्टफोनचे फायदे म्हणायचं तर आजकाल आपण ऑनलाईन शॉपिंग करू शकतो जसं त्यासाठी ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट्स आहे मिंट्रा आहे शॉप्सी आहे इत्यादी असे खूप सारे ॲप्स आहेत ज्यामधून आपण ऑनलाईन शॉपिंग करू शकतो मेडप्लस जसं आहे त्यावरून आपण औषधी बोलावू शकतो उबर आहे ज्यावरून आपण ऑटो बुकिंग करू शकतो असे खूप सारे फायदे आहेत जसे गुगल मॅप आहे त्यावरून आपण कुठेही लोकेशन शेअर करू शकतो किंवा आपण पत्ता माहिती करून घेऊ शकतो यावरून